भारतात सध्या उज्जोग उद्योजकांसाठी भरभराटीचा काळ आलेला आहे का तर आजकाल प्रत्येक तरुण म्हणत आहे की नोकरी नको करायला आपण एखादा बिझनेस सुरू करूया असं का म्हणायला लागला आहे ह्या मागं एकतर बेकारी एक नोकरी आहे त्यासाठी हजार जागा आहे त्यामुळं तरुणांच्या डोक्यात काय आलं आहे की हा व्यवसाय केला तर आपलं पोट पाणी चालेल किंवा आपला फायदा होईल असं त्यांच्यात आहे मग तो व्यवसाय साधा चहाची गाडी असू दे भाजी विकणं असू दे फळं विकणं असू दे किंवा एखादी कंपनी स्टार्ट करणं असू दे किंवा एखादं दुकान टाकणं असू दे हे काय आहेत नवीन नवीन व्यवसाय तयार करण्याच्या मागं तरुण लागलेले आहेत मग नव्या व्यवसायाना पाठबळ देण्यासाठी सरकार कशी मदत करते तर फस्ट जर आपण व्यवसाय सुरू करत असेल तर सरकार आपल्याला लोन देऊ शकते का तर प्रत्येक व्यवसाय पण सुरू करताना आपल्याला भांडवलाची आवश्यकता असते आणि कितीही म्हणलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांकडं भांडवल उपलब्ध नसतं आहे त्या भांडवल मिळवण्यासाठी ते आपल्याला लोनचे प्रोसेस करावे लागते हा थोडीशी लोन्सची प्रोसेस किचकट आहे पण तुमचा बिझनेस व्यवस्थित चांगला चालला तर तो ती लोन घेतलेला आपलं नक्कीच फिटू शकते एक दोन तीन वर्ष लागतील पण ते लोन फिटल्यानंतर नक्कीच आपल्याला त्या व्यवसायातून आपला फायदा होईल नोकरी शोधणं परत नोकरीत तर ताण तणाव ह्या गोष्टी आपल्याला फेस नाही कराव्या लागणार त्यामुळं काय व्हायला लागलं आहे की भारतात सध्या उद्योजक पुढे जायला लागले आहेत नोकरी करणारे आहे तिथंच राहायला लागलं आहे आणि जे उद्योगधंदे करायला लागले आहेत मग तो कुठलाही उद्योग असू दे पण छोटा लघुउद छोट्यातूनच मोठ्याची निर्मिती होते त्यामुळे छोटं का असे ना आपलं स्वतःचा बिझनेस असावा